हो माझे वडील माझे वडील एक ग्रॅज्युएट्स ग्रॅज्युएट आहेत आनि ते ग्रॅज्युएशननंतर ते गव्हर्मेंट जॉबला ॲप्लाय केले ते आज गव्हर्मेंट जॉबमध्ये आहेत त्यांनी लहान असताना काम करायला सुरूवात केली लहान परिस्थिती थोडी हे असल्या खराब असल्यामुळे त्यांना लहाना लहानापासून काम करायला भाग पडलं आणि ते थोडे थोडे कपड पूर्ण आज गव्हर्मेंट सर्वंट आहेत ते मी नक्कीच म्हणेन ते ते यशस्वी झाले कारण त्यांना त्यां लाईफमध्ये स्क्रू लाईफमध्ये खूप स्ट्रगल केलं आहे लाईफमध्ये स्ट्रगल कसं असतं लाईफ काय असते हे त्यांनी पूर्णपणे जाणून घेतलेलं आहे लाईफमध्ये लाईफमध्ये कुठली कुठली संकटं येतात कुठं दुःख येतं कुठं सुख येतं हे सगळं त्यांना माहिती आहे लाईफमध्ये स्ट्रग लाइफमध्ये स्ट्रगल करताना त्यांनी खूप अडथळे बघितले लाईफमध्ये त्यांनी पुढं जाताना खूप खूप म्हणजे खूप प्रयत्न केले खूप अडथळे पण आले खरं त्या अडथळ्यांना घाबरून ते पाठीमागे बसले नाहीत ते समोर गेले ते फेस केले त्यांनी फेस केले म्हनून आज इथपर्तयंत मी नक्कीच म्हणेन माझे वडील एक जीवनात यशस्वी झाले आहेत खूप स्ट्रगल केल्यानंतर त्यांनी आज हे इथंपर्यंत पोहोचले आहेत मी